आमच्या इथे प्रसूतीसाठी खूप साऱ्या सेवा आहे डॉक्टर अवेलेबल वेळेवर असतात आणि एन एम सुद्धा वेळेवर असतात आणि एमर्जन्सी वॉर्डसुद्धा आहे लहान मुलासाठी खूप साऱ्या सुविधा केलेल्या आहे मो प्रस्तुतीसाठी जेव्हा पेशंट येतो तेव्हा यम एम बी बी एस डॉक्टरही वगैरे वेळेवर हजर राहतात